चित्र काढणे ही खरोखरच एक फायदेशीर गोष्ट ठरू शकते कारण चित्र काढणे ही एक कला आहे आणि कलाकाराच्या अंगी शिस्त कौशल्य कल्पनाशक्ती सर्जनशीलता हे गुण असतात घरामध्ये जर आपण एकटे असतो आपल्याला जर वेळ जात नसेल तर अशावेळी चित्र काढण्याची जी कला आहे त्याचा उपयोग हा होऊ शकतो जेव्हा घरामधील वयस्कर व्यक्ती असते एकटेपणा जाणवत असतो अशावेळी चित्र काढण्याच्या कलेचा खूप मोठा उपयोग होऊ शकतो आणि त्यानुसार कुठलीही कला असू देत त्यामध्ये कौशल्य आणि कल्पनाशक्तीचा वापर होऊ शकतो चित्र काढणारे जे कलाकार लोक असतात त्या लोकांसाठी कल्पनाशक्ती आणि सर्जनशीलता हे दोन खूप म गुण महत्त्वाचे ठरतात आपल्या कलेचा उपयोग आपल्याला कुठे होईल याचं आपण आ अंदाज बांधू शकत नाही प्रत्येक ठिकाणी कला रांगोळी असू दे तुमचं बी एडचं डी एडचं कोर्स असू दे अशा ठिकाणी चित्र काढण्याची कला तुमच्या प्रत्येक ठिकाणी उपयोग होऊ शकते आणि तुमची सर्जनशीलता त्यामधून दिसून येऊ श दिसून येते